खुल्या अवकाशात पेन्टिंगचे काम करणे खूप अवघड पण असते आणि सोपे पण असते कारण खुल्या अवकाशात जी पेन्टिंग करायला मजा येते ती एकदम नॅचरल मजा असते ती मजा आपल्याला कुठेही त्याचा आनंद घेता येतो कुठेही गेलात समजा उदाहरणार्थ आपण डोंगराळ भागात गेलात डोंगराची पेन्टिंग काढा प्लस आपण दुसरं कुठेही कुठल्याही ठिकाणी गेले खुल्या अवकाशात जी पेन्टिंग काढण्याची मजा आहे ती खूप वेगळी असते आणि लाइव पेन्टिंग जी आहे ती दिसायला पण खूप सुंदर असते आणि आपली पेन्टिंग पूर्ण झाल्यावर समोरच्या व्यक्तीला आपण पण जर का ती पेन्टिंग दाखवली तर समोरच्याला पण विश्वास बसत नाही बाबा की आपण इतकी चांगली पेन्टिंग केली जणू तर पेन्टिंग खूप छान वाटते आणि ती सोपी तर नाही पण अवघड पण नाही प्रयत्न केले तर नक्कीच चांगली होते पेन्टिंग